जसे संजय राठोड झालं भावना गवळी झालं यांच्याशी तर मी बोललेली आहे एका प्रोग्राममधे ते आमच्या कोविडमध्ये जेव्हा आमचं लसीकरण होतं तेव्हा त्यांनी पी एच सीला येऊन भेट दिलेली होती आणि त्यांनी तेव्हा आम्हाला खूप मदत केली होती की आम्हाला जे टिफिन असय टिफिन जे कोरोना काळामधे आम्ही घरी नव्हतो जात जे तिथेच र बसत होतो पी एच सीला तर त्यावेळेस ते आम्हाला पूर्ण टिफिनची सुविधा करून दिलेली होती आणि भरपूर साऱ्या सुविधा त्यांनी त्यावेळेस दिलेल्या होता तसं ते आपल्या यवतमाळमध्ये रस्त्यां रस्ते बांधणी झालं सांडपाण्याची व्यवस्था लाय स्ट्रीटलाईटची व्यवस्था स्मारक झाले असे भरपूर सारे कामं खासदार आणि आमदारांनी केलेले आहे पाण्याची सुविधा केलेली आहे कारण इथे जवळच बाभूळगावमध्ये बेंबळा प्रकल्प राबवलेला आहे की आणि निवर्णा धरण त्यामुळे पूर्ण यवतमाळ जिल्ह्याला पाणीपुरवठा होत असतो अशी भरपूर कामे यांनी केलेली आहेत